पहिल्या शेतीत आणि आताच्या शेतीत खूप बदल झाला पहिले लोक वखरं नांगरं याचा वापर करत असायचं बा शेतीमध्ये शेणखत आणि गाईचं गोमूत्र फवारणी याची करीत आता तसं काही नाही आताच्या शेतीमध्ये तर टॅक्टर त्यांना शेती याचा वापर करतात याच्यामुळे बिन पहिल्या पिकात आणि आताच्या याच्यातून लय फरक आहे